आमच्या भागामधे पुष्कळसे खाद्यपदार्थ चांगलेच आहेत आणखी रेस्टॉरंट पण सुद्धा आहेत कँटीनसुद्धा आहेत तर त्यातल्या त्यात मानसरोवर म म्हणून नावाचं जे रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंटमध्ये पुरणपोळी अतिशय चांगली मिळते अतिशय लुसलुशीत आणिक एकदम चांगली मोठी असते आणि त्याच्याच बरोबर जी अळूची वडी आहे ती अळूची वडीसुद्धा फार फेमस आहे त्या मग ग आणि या दोन्ही गोष्टी आहेत एकदम चांगलं आहे नंतर एक इकडे गिला वडा म्हणून सगं आमच्या भागामधे प्रसिद्ध आहे तो गिला वडा बापू धाबामध्ये मिळतो की त्याच्या तिथे रांगच्या रांग राहते सकाळ प सकाळी जी सुरू होते दुपारपर्यंत तेथे गिले वडे संपून जातात तिसरं म्हणजे आणखी इंदुरी पोहे इंदूरी पोहेसुद्धा अतिशय चांगले आहेत ते बापू धाब्यामधे मिळतात आणखी दा तो तो सुद्धा अतिशय प्रसिद्ध असा आहे नंतर आणखी आहे तो म्हणजे वडापाव वडापावसुद्धा आमच्या इकडे इतका मस्त आहे की तो रघुवीरमध्ये को को अतिशय चांगला मिळतो नंतर आणखी जे मिलन जे रेस्टॉरंट आहे त्या मिलन रेस्टॉरंटमध्ये काजूकतली ही सुद्धा फार अतिशय चांगली आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे मिळते